हां पेंटिंग आपल्याकडे कर करून देतात का घराचं पेंटिंग करायचं आहे आमच्या दोन्ही दोन्ही बाजूंनी रंगवायचं आहे आतून बाहेरून तर मग बाहेरचा कोणता रंग द्यावा चांगला म्हणजे धुवून जाणार नाही पाहिजे अच्छा बरं बरं मग बाहेर तो देऊया हो गेट पण जरा त्याला गंज यायला लागला आहे जरासा तर मग ते सगळं हां

अच्छा गेटला ऑइलपेंटच लावणार

अच्छा बरं बरं बरं आणि घरात पण एक दोन ठिकाणी लिकेज आहे मग ते पण काम करता का तुम्ही

मग ते टेरेसला लावायला लागतात का आतून लावणार तुम्ही अच्छा बरं बरं मन ते पण तुम्ही काम करून देताय हां एक बाथरूममध्ये एक थोडं लिकेज आहे आणि हॉलमध्ये थोडंसं होत आहे कुठे तरी हां मग ते पण करायचं आहे हॉलमध्ये एक वेगळा रंग दोन बेडरूम आहेत दोन्हीकडे हां हां किचन बंगला आहे बंगलाच आहे तर मग आणि टेरेसवरती पण थोडासा रंग द्यायचा आहे म्हणजे वरती जी वॉल आहे त्याला आणि जिन्याला पण सगळीकडेच म्हणजे पूर्ण घरालाच आणि बाहेरून पण हो हो हो रंगवून बरीच वर्षं झाली हो पाच सहा वर्षं होऊन गेली

अच्छा हां हां हां बरं मग किती दिवसात होईल काम हे साधारण एस्टीमेट पाठवून द्याल तुम्ही आम्हाला आणि किती कामगार तुमचे होय हो अच्छा बरं बरं बरं मग तुमी पाठवून द्या कोटेशन

अच्छा बरं बरं चालेल चालेल चालेल हं साधारण किती दिवस लागतील तरी का जागा बघितल्याशिवाय तुम्ही सांगू शक

बरं बरं ओके चालेल मग मी हां ओके बरं बरं बरं मग मी नक्की ठर समजू ना तुम्ही येता हे ओके ओके ओके हो व्हॉट्सअप करते मी हां चालेल ओके हां अच्छा